मी योगा अर्धा एक तास पाच ते सहा सकाळी सकाळी करत असते तर छतावर माझ्या घरीच योगा करत असते माझ्या घरी छत आहे वर वर जाऊन पाच ते सहा योगा करत असते त्यापासून खूप पण फायदे होतात योगासन करते डोळ्याचं करते मानेचं करते आणि पायाचं पण करते आणि कमरेचा पण योगा करत असते तर अर्धा आणि एक तास अर्धा एक तास खूप झालं माझ्यासाठी पाच ते सहा सकाळी सकाळी मी योगा करत असते छतावर